हॅलो शाहू कला मंदिरमध्ये चार चौघी हे नाटक येत्या तीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता आहे असं कळलं आहे मला गंभीर सामाजिक समस्या असलेली आणि ती हाताळलेली नाटकं फार आवडतात हे नाटक तसंच असल्यानं मला बघण्याची इच्छा आहे पण मी इथल्या अनुभव फिल्म क्लबची सदस्य आहे मला तिकिटात काही यामुळे सवलत आहे का असेल तर सांगता का मला अर्र नाही का बरं मग तिकीट कितीचं आहे दोनशे रुपयाचं का मग ते कसं भरायचं हे सांगता का मला हां ओके ठीक आहे ऑनलाईन भरता येतील ना हो हो माझ्याकडे त्याचे ॲप आहे चालेल चालेल भरते मी अजून जागा शिल्लक आहेत हे ऐकून खूप बरं वाटलं हं तुमची मदत फार झाली याबाबतीमध्ये थँक्यू व्हेरी मच तुमच्यामुळे एक चांगलं नाटक आता मला बघता येईल ओके थँक्यू